धर्म नेहमीच लोकांना एकत्र आणण्याचं काम आता प्रत्येकाच्या लेखी धर्म हा वेगळा पण धर्म म्हणजे काय धर्म काय करतो पण धर्म समाजात एकमेकांना बांधण्याचं काम करतो धर्म माणसांना वेगळं करत राहतो धर्म माणसामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असतो पण तरीही धर्म म्हटल्यानंतर धार्मिक समारंभात ही तेढ बाजूला सोडून प्रत्येकजण धार्मिक समारंभात एकत्र येत असतात आणि हा समारंभ बघणं ही पण एक मोठी उपलब्धी असते म्हणजे एकीकडे आपण एका विशिष्ट धर्माबद्दल बोलत असलो तरीही रमजान असेल रमजानच्या दिवशी जेव्हा रमजान मं दिवस साजरा केला जातो ईदगाह साजरी केली जाते त्यावेळेस कुठल्याही धर्मातला व्यक्ती रमजानमध्ये एकमेकांना ईदची मुबारक बात देतात हे त्यातलं वैशिष्ट्य आहे दसरा आल्यानंतर दसऱ्याची आपट्याची पानं वाटली जातात शिवजयंती आल्यानंतर मि शिवरायांची मिरवणूक निघते आणि तिथे तो जो उत्साह असतो तरुणांमध्ये वयोवृद्धांमधला उत्साह शिवराज्यभिषेकातही कालच घडलेल्या अनेक घटनांमधून आपल्याला तो दिसला शिवराय म्हटले तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत एवढंच नाही तर आषाढी एकादशीला सुद्धा वारकऱ्यांची वारी सतत पंढरपूरच्या मार्गी लागलेली आपल्याला दिसते मग तिथे जात धर्म बहुजन उच्चनीच हा भेदभाव गळून पडतो त्यामुळे धार्मिक समारंभ म्हणत असताना तो हिंदूंचा नसतो तो एखाद्या मुस्लिम समाजाचा नसतो तो माणसाला एकत्र बांधण्याचा समारंभ म्हणून आपण त्या समारंभाकडे बघूया का एवढंच कशाला नवरात्री उत्सव आल्यानंतर घरोघरी दारोदारी रस्त्यांवर चौकात जे काही रासगरबे सुरू असतात ते बघत बघत असताना भारताची संस्कृती खऱ्या अर्थाने हीच आहे याची आपल्याला याची देही याची डोळा एक प्रकारची खून पटते दुसरी गोष्ट गणपती गणपती उत्सव आल्यानंतर अबाल वृद्ध बाल सगळीजणं त्या उत्साहात आपलेपणाने सक्रिय होतात घराघरांमध्ये असलेला तो जो गणपती सोहळा असतो उत्सव असतो गणपती बसल्यानंतर घरामधलं ए अवघं चैतन्य जे काही बघायला मिळतं तरुणांमध्ये लहान मुलांमध्ये कामाची नुसती एकमेकांची चढाओढ लागलेली आपल्याला दिसते हे जे वेगळेपण आहे तो उत्साह आपण बघूया त्याला धार्मिकतेचा रंग न देता आपण भारताच्या संस्कृतीला नव्याने जगण्याचा प्रयत्न आपण ह्या सगळ्या सोहळ्यांमधून आपल्याला सहजच करता येतो अनुभवता येतो हे त्यातलं भारताचं संस्कृतीतलं वैशिष्ट्य म्हणता येत